काय करते तनू काही नाही मी पण असंच नवरात्रीचं काय करायचंच विचार करत होते तर म्हटलं तनूला कॉल करून पाहावं तिचं काय ठरलं आहे

हो हो खूप छान आयडिया आहे हां आपण काय करू नऊ दिवस ना नऊ जे कलर असतात प्रत्येक दिवसाचे त्या कलरचा ड्रेस आपण घालू मग त्याच्यासाठी शॉपिंग करायला आपण उद्या जाऊ हो हो मी संगमनेरमध्येच हां मी ऐकले असं सध्या नवरात्रीमुळे तिथे सेल्स पण चालू आहेत

हां ते पण आहे तू ना येताना तुझ्या मोठ्या बहिणीला पण घेऊन ये कारण ड्रेसेस सिलेक्शनसाठी तिची आपल्याला मदत होईल आणि ज्वेलरी पण तिला चांगली सिलेक्ट करता येते हां

आ

हां हां हां हो का पण ते खूप दिवस झाले त्याला माझ्या लक्षात नाही सध्या आणि मग आपण तू ये ना मग आपण दोघी जाऊ हां ते पण आणि ना नवरात्रीचे नऊ दिवस ना आपण प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ म्हणजे काही ठिकाणी आता असं ऐकलं आहे की डी जे मालपानी लॉन्समध्ये गरबा नाईटस् आयोजित केलेली आहे तर तिथं पण जाऊ आपण

हां हां

ते टाकाहारी हां टाक हां हां हां पण मग ते आता जरा दूर आहे इथून मग आपण घरच्यांना पण सोबत घेऊन जाऊ घरचे परमिशन देतील का हा हां मग तू येणार आहे म्हटल्यावर माझ्या घरची लगेच सोडतील

दिव्याला पण सोबत नेऊ दिव्या प्रियांका

आपण दोघीच हां हां हां तिला सांग जरा समजून ती मला सोडत नाही एकटीला असं हा जमतं आहे जमतं आहे

हां मग उद्या ना तू अकरा वाजता ये स्टँडवरती मग तिथं आपण भेटू आणि मग ठरवू कुठे काय करायचं आहे काय कुठं काय घ्यायचं आहे दीदीला नक्की आण पण हां ते पण हां उलट छान दिसतील तुला ते हां ते आहेच काही पण मग आता नवीन वर्ष आहे म्हटल्यावर नवीन ड्रेस घ्यायलाच पाहिजे ना हां

हा जमतं येईल ना मग ठीक आहे मी आले संध्याकाळी तझ्या घरी आपण मग यादी तयार करू आणि मग उद्या म्हणजे उद्या गडबड नाही होणार आपली जास्त मग यादी असली तर मग हं हो हो मी सात वाजता येते तुझ्या घरी बाय बाय